हॅलो सर मी तुमच्या स्विगी ॲपच्या थ्रू रेस्टॉरंटवरून काही ऑर्डर केला होता माझ्या पदार्थ पिझ्झा होता तो पण अजूनपर्यंत तुमचा तो ऑर्डरवाला म्हणजे आला नाही आहे त्याला कोणता पत्त्याचा काही इशू होत आहे का जर असा इशू होत असेल तर त्याला सांगा मी इथे मन्नत बिल्डिंगं फ्लोअर नंबर दुसरा यावर राहतो आणि तो खाली आल्यावर त्याला सांगा की मला कॉन्टॅक्ट करायला माझा नंबर तुमच्याकडे सेव आहे म्हणजे हाच नंबर आहे माझा तर त्याला फोन करायला सांगा त्याचा फोन लागत नाही आहे धन्यवाद